कोण बोलताय कुठून बोलताय बोला ना महाराष्ट्र दर्शनला कुठले स्पॉट बघायचे होते गणपतीपुळे आहे पुणेला अंब औरंगाबादला अजिंठ्याच्या लेण्या आहे कोल्हापूरला दुर्गाभवानीचं मंदिर आहे तिकडे शनि शिंगणापूर आहे तिकडे समोर रायगडची किल्ले आहे तुम्ही सांगा कुठे जायचं आहे त्यानुसार मग आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो माहिती म्हणजे तुम्हाला क कशा प्रकारे वारसा जो बघायचा आहे तो अजिंठ्याच्या लेण्याचा गौतम बुद्धाचा बघायचा आहे की मग कोल्हापूरच्या तुळजाभवनीचा वारसा बघायचा आहे की काय बघायचं आहे तशानुसार तुम्ही सांगा मी तसं तुम्हाला स्पॉट दाखवतो स्पॉट तर सर्वच स्पॉट सर्वच बघायचं आहे अच्छा अच्छा तर मग तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र दर्शनच करायचं आहे तर मग त्याच्यासाठी तुम्हाला तथागत ट्रॅव्हल्सोबत संपर्क करावं लागेल तता तथागत ट्रॅवल्स नागपूरला आहे हजारीबागला तिथे यावं लागेल आणि मग तिथे संपर्क करून तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल त्यांचा मोबाईल नंबर हा माझा एक मोबाईल नंबर आहे आणि त्यांचा एक दुसरा नंबर मी तुम्हाला सेंड करणार त्याच्याबद्दल मग मी तुम्हाला ते सर्व इन्फॉर्मेशन सांगेल राहणं पिणे खाणे आणि रूमचा खर्च सर्व त्याच्यामध्ये अवेलेबल राहणार आहे तर ते ऑफिसला आल्यानंतरच सांगेल तुम्हाला सर्व ते इन्फॉर्मेशन काय काय त्याच्यामध्ये ॲडजेस्ट राहणार आणि काय काय नाही ते सर्व ऑफिसला आल्यानंतरच कळेल तुम्हाला ठीक आहे ओके या उद्याला या हो हो